महाराष्ट्रामध्ये अनेक खेळ खेळले जातात आणि अशा अनेक खेळ आहेत ज्यामधून युवावर्ग प्रोत्साहित होत असतो त्यातल्या त्यात सगळ्यात लोकप्रिय जर का इथला खेळ म्हटला तर तो क्रिकेट फुटबॉलही आहे टेनिस बॅडमिंटन त्यात पण लोकप्रिय खेळ म्हणजे जो की क्रिकेट तर विदर्भ क्रिकेट टीम असेल किंवा मग मुंबईची मुंबईची टीम असेल मुंबईची टीमही तितकेच आणि अशा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये काही अशा टीम्स आहेत काही असे क्रीडा संघ आहेत उदाहरणार्थ मुंबईचा संघ विदर्भ संघ आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच क्रिकेट लिग्स भरवल्या जातात क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात त्यामध्ये आत्ताच नवीन सुरू करण्यात आलेलं एम पी एल महाराष्ट्र प्रिमियर लीगही सुरू झालेलं आहे तर त्याच्याही अनेक आठ आठ ते दहा टीम्स त्या त्यामध्ये आहे त्यामध्ये पुण्याचा संघ आहे मुंबईचा संघ आहे कोल्हापूर आहे संभाजीनगर आहे असे अनेक संघ आहेत आणि त्या व्यतिरिक्तही सेलिब्रिटी सेलिब्रिटी क्रिकेट लीग पण इथे होत असते सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्येही इथले बरेच संघ आहेत वीर मराठी नावाचा संघ आहे संघ आहे तो संघ रितेश देशमुख यांचा आहे आणि असे बरेच बरेचसे बऱ्याचशा शहरांमध्ये क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात लिग्स भरावल्या जातात तिथेही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये क्रिकेट चालू असतं आणि नॅशनल लेवलला मग रणजी ट्रॉफीची टीम आहे महाराष्ट्राची मुंबईची त्यांच्या थ्रू पण चालू असतं आणि फुटबॉलमध्येही अनेक ठिकाणी स्पर्धा भरवतात बॅडमिंटन बॅडमिंटन पण महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणामध्ये खेळलं जातं